मॅडम प्रियंका मॅडम बोलत आहात का आपण मी चंदा गोंडाने बोलत आहे दहावी बची श्टुडंट आहे मी तर मला माझ्या अभ्यासक्रमाविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे तर आता जी टेस झाली होती त्याबद्दल थोडी माहिती हवी होती तर माझ्या जी रँक मिळाले आहेत म्हणजे जे रँकनुसार जे मार्क मिळाले आहेत विषयामध्ये प्रत्येक विषयामध्ये त्याबद्दल थोडं डिटेल देऊ शकाल का ठीक आहे ना मॅडम ठीक आहे ना मॅडम कुठे ट्यूशन लावा लागेल मॅडम थोडी आयडिया आहे का सांगू शकाल

हो गणिताबद्दल तर ठीक आहे हां फिजिक्सबद्दल पण थोडं बोलायचं होतं तर फिजिसमध्ये पण माझं थोडंसं थोडंसं डामाडोल वाटते तर तुम्हाला वाटते का आता तुम्ही रँक बघून सांगू शकता बरं ठीक आहे ना मॅडम तुम्ही विच म्हणजे मी जे माहिती विचारेल तुम्ही ते छान प्रकारे समजून सांगितली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद हां ओक ओके मॅडम थँक्यू